होय मी पर्यटनासाठी शिखर शिंगणापूर या ठिकाणी गेले असता मला तिथं एक इसम भेटला त्यांचं नाव बाळासाहेब गावडे या माणसानं मला शिखर शिंगणापूरची संपूर्ण माहिती सांगितली आणि त्या आजूबाजूच्या इतर ठिकाणांचीसुद्धा माहिती मला त्यांच्याकडून मिळाली यानंतर जवळ जवळ मी सात ते आठ वेळा शिखर शिंगणापूरला ज जाऊन ही माहिती अनुभवली ती ठिकाणं पाहिली त्यांना सोबत घेतलं त्यांनी मला सर्व ठिकाणं फिरवली त्यातून महादेव अभंग नावाचं पुस्तक तयार झालं ज्या पुस्तकामध्ये शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटातील कावड काठी कावड यात्रा इत्यादी गोष्टी मला कळल्या त्यावरील त्या सगळ्या गोष्टी मला लिहिता आल्या मी एक चारोळी लिहिली जसा कावड काठीचा तुरा आकाशी घुमतो माझा शंभू महादेव दुःख जगाचं पेलतो अशा तऱ्हेने मी ती कावड यात्रा न पाहतासुद्धा त्या माणसांनं सांगितलेल्या वर्णनातून शिखर शिंगणापूरची महती चारोळी या प्रकारामध्ये लिहू शकले पर्यटकांकडून मिळालेल्या ज्ञानातून पुस्तक घडू शकतं यासारखा मोठ्ठा अनुभव मला माझ्या जीवनामध्ये दुसरा कोणताही वाटत नाही पर्यटकांकडून मला परिसराबाहेरच्या नवीन ठिकाणांची माहिती मिळते मिळाली ती म्हणजे त्यांच्या आजूबाजूची मी न पाहिलेली शिवमंदिरे गावं गुप्तलिंग पानलिंग वावर हिरे निपाणी नातेपुते इत्यादी ठिकाणच्या शंकराची माहिती ह्या सर्व माहितीचा उपयोग मला लिहिणाऱ्या माझ्या मनाला चांगल्या प्रकारे करता आला त्या गोष्टीतून माझं लिखाण फुललं आणि एक पुस्तक तयार झालं एक पर्यटक एका गाईडकडून माहिती घेऊन पुस्तक बनवू शकतो यापेक्षा मोठा अनुभव दुसरा नाही पर्यटकांकडून त्यांच्या स्वतःच्या जीवनाविषयीसुद्धा कधीकधी कळतं गाईड आणि पर्यटक हे नातं जर भावविश्वामध्ये गेलं तर त्यातून नवीन कथानकसुद्धा जन्माला येतं अगदी देव आनंदचा जुना गाईड सिनेमासुद्धा आपण ह्याचं चांगलं उदाहरण म्हणून बघू शकतो असं मला वाटतं